बाबळी हिंगोली बोर्जा कळमदुरी रुपूर पुसद उमरखेड यवतमाळ नांदेड अदकाव सांडस मुळावा तरोडा धनस अडद पिपळदरी मऊदरी डिग्रस सर्वाडीग्रेस शिवनी शिवनी बाबरी बाबरी उखळी उकळीपुरत औंढा पुईनी वसमात परभणी बारड